हॅलो कोण बोलत आहे हो हो काय म्हणत होते मी शेगावले घरीच आम्ही

अहो घरी आहो ना मी काय नं एस टीनं नाही जायचं मला रेल्वेनं जायचं आहे हा रेल्वेने चला रेल रेल्वेने झटके नाही पडत काही नाही पडत मस्त आपले असे ना आपण रेल्वेनेच चला ना रेल्वेने शांततेने चालल्या जाते हा खायला रेल्वेत नाही खायला रेल्वेत नाही बरं बाई एखाद्या सगळ्याच चालल्या जातो आपण हा सगळ्याजणी एक सगळ्या एकारतीच राहतं ना नाही बरोबर नेतो आम्ही तुम्हाला सोबत हात धरून हा चला ना स्वयंपाक गींपाक करून घ्यायचा घरून डबा पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी तर लागेल आपल्याला जेवण करायला

तसं करायचं मग काय झालं हो आनंदसागर पार्क चालल्या का हो का

कोणती घालावी लागते

हो का आणावी लागेल विकत मग पिवळी साडी माझ्याजवळ नाही ना ते नाही तर डरेस घातला तर जमत नाही का मग माझ्याजवळ पिवळी साडी नाही आहे ना हो का मी डरेस घालूनच येतो मी हा हा जमणार नाही का नाही टॉल राहते ना घाला ना कोण नाही म्हणते बुवा जमते डरेसच यायचे मग घालून हं हं हा हा हा जमते ना अधिक काही हो का ठेवा मग